हॅलो हां सिद्धेश बोलता का हां मी बाजूला नीलिमा बोलते तुमच्या शेजारी ॲक्च्यूली हां मला घराचं रिनोवेशन करायचं आहे माझ्या तर मी तुमच्या घराचं काम बघितलेलं तर मला खूप आवडलं आहे ते तर तुम्ही ते कुठून क आणि कसं केलेलंत म्हणजे पैसे वगैरे कसं अच्छा अच्छा हां त्यांच्याकडून अच्छा म्हणजे तेच सगळे तुम्हाला त्यांनीच सगळं तुम्हाला आयडिया वगैरे दिलेलं कसं काय करायचं मग आता मला त्यांच्याशी काँटॅक करायचं असेल तर मग मी कसं करू ठीक मग ते ओके तुम्ही कोणतं घेतलेलं थीडी थ्री थ्रीडी होतं की नॉर्मल तुमचं होतं

आणि कलर वगैरे आपल्याला हवं तसंच ना म्हणजे आपल्या चॉईसने वगैरे आपण घेऊ शकतो आणि ह्या सगळ्याला किती वेळ लागलेला तुम्हाला म्हणजे तुमच्या घराचं करायला आणि ते कसं घेतात म्हणजे कॉन्ट्रॅक बेसिस की आपलं सगळं त्यांना असतं म्हणजे आपण त्यांना जेवण वगैरे द्यायचं की त्यांचं तेच करतात हां हां आणि तुमच्या त्या बाल्कनीच्या इथली डिजाईन होती ती वाली तुम्ही म्हणजे तुम्ही सजेस्ट केलेली की त्यांनी जे पॅम्प्लेट दिलेले त्याच्यातूनच केलं आहे अच्छा मला ठीक आहे मी दोन तीन असे इंटरनेटला बघितलेत डिजाईन मग मी त्यांच्याशी एकदा डिस्कस करते तुम्ही मला तसा नंबर वगैरे पाठवून ठेवा हां चालेल थँ चालेल थँक्यू हां बाय